महाराष्ट्र राज्यात अनेक असे नवीन प्र प्रकल्प उदयास आलेले आहेत जसे सांगायचे झाले की आ आय टी आय टी सेल्स आयआयटीज डी आर डी ओ अशा अनेक संस्थांनी महाराष्ट्रात तांत्रिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या काम केलेले आहे नवकल्पना खूप सारे शोध आणि त्यातून नवीन पिढीला जागरूक केलेले आहे ती नेहमीच नवीन कल्पना शोध करणे सुरू असते जसे डी आर डी ओचं सांगायचं झालं तर ते नवीन शोध नवीन प्रकल्प त्यांचे चालूच असतात जसे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी भाभा अनेक ठिकाणी विज्ञानाबद्दल जसे सांग आहेत झाले तर महाराष्ट्रात भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर अप्सराही पहिली अणुभट्टी महाराष्ट्रातच तयार झाली तिथेच वीज निर्मिती होत असते त्यानंतर आय आय टी बॉम्बे अशा अनेक संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहे ज्या राज्याच्या इतिहासावर आणि काही महत्त्वाच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक गोष्टीवर कामगिरी करत आहेत